शिवणकामाचे किंवा विणकामाचे काही खास नमुने माझ्याकडे आहे विणकामाचे म्हणलं म्हटलं तर साडीपासून मी पायपुसण्या वगैरे तयार करते शिवणकामाबद्दल म्हटलं तर मी पातळापासून छान असे लुगडी तयार के लुगडी तयार लुगडी शिवन शि लुगडी शिवली आणि साडी साडीपासून छान लाचा तयार केला आणि ब्लाउज वगैरे छान शिवते मी अजून वेगवेगळे असे डिझाईन वगैरे ब्लाऊजचे तयार करते त्यामुळे मला शिवणकाम करण्यात फार आवड आहे शिवणकाम करत असताना मला मी त्याच्यामधे एवढी म्हणजे मग्न असते की वेळ कसा निघून जाते ह्याचा मला भानही राहात नाही